मला मोबाईल रिचार्ज करायचा आहे पण माझ्याकडे तेवढे पैसे पैसे नाही आहे आणि मोबाईल मोबाईलचे रिचार्जचे एवढे भाव वाढलेले आहे त्याच्यामुळे मी रिचार्ज करू शकत नाही आणि शिल्लक तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक देण्याची गरज नाही आहे कारण आपण जेव्हा ओ टी पी टाकतो तर ओ टी पीचीच गरज आहे